मला असं वाटतं की पूर्वीच्या काळामध्ये टी व्ही नव्हते किंवा मोबाईल नव्हते त्यामुळे रेडिओसुद्धा नव्हते त्यामुळे मनोरंजनाची साधनं फारच लिमिटेड होती लोकं पुस्तकं वाचायचे बाहेर फिरायचे बसून गप्पा मारायचे एकमेकांशी बोलायचे किंवा नाटक बघायला जायचे किंवा लोकल ट्रेडिशनल डान्स असतात डा आणि कोकणामध्ये मी कोकणात राहते तर कोकणामध्ये दशावतार दशावतार हे खूप जुन्या काळांपासून चालत आल्या लोकं मनोरंजनासाठी आणि प्रबोधनासाठी त्याचा उपयोग करतात आताच्या त्यानंतर हळूहळू जसा काळ बदलत गेला त्यानुसार लोकं लोकंसुद्धा बदलत गेली आणि नवीन टी व्हीचं टी व्हीचा शोध लागला फोनचा शोध लागला त्यामुळे लोकं आता फक्त तेच बघतात टी व्हीवरतीसुद्धा सिरिअल्स लागतात पिक्चर लागतात म्हणजे मूव्हीज लागतात आणि बातम्या बघतात लोकं त्याच्यावरती गाणी ऐकतात गाण्यांचीसुद्धा चॅनेल्स असतात सीरिअलमध्ये मराठी सिरीयल्समध्ये इ इंडियन सिरिअल्स तर खूप फेमस आहेत कारण ते एकदम ड्रा ओव्हरड्रॅमाटिक बनवलेली असतात ती सिरिअल्स याच्यामध्ये एक बेसिक एक स्टोरी असते त्याच्यामध्ये की सासूसुनेंचं भांडण वगैरे बघायला इथल्या लोकांना आवडतं भांडणामध्ये लोकांना फार हाैस आवड आहे इकडच्या लोकं फार बघतात हे सुनेचं भांडण मारामारी कोणाचं तरी एकमेकांशी भांडण होतं आहे कुठं कर कट कारस्थानं वगैरे रामायण महाभारत या गोष्टीसुद्धा टी व्हीवरती लागतात तेसुद्धा बघतात लोकं आणि हे सध्याच्या लोकांची मेन्टॅलिटी आहे की निगेटिव्ह गोष्टी बघायला लोकांना आवडतात